हॅलो सर हे जिओचं ऑफिस आहे का आम्हाला वन जी बीचं हे सांगा किंवा वन जी बी फोर जी बी जे काय आहे तुमचे रेट ते मला कळवलं तर चांगलं होईल माझ्या मुलाचा घरून आपला वर्क फ्रॉम होम आहे त्याच्याबद्दल त्याला ते सगळे माझे जे आहेत तुमचे वन जी बी फोर जी बीचे हे जे आहेत ते मला डिटेलमध्ये तुम्ही पाठवू शकता का कारण त्याची आम्हाला खूप गरज आहे आणि ताबडतोब पाठवताल तर तो खूप चांगला होईल आणि